ट्रेकिंग करत असताना स्टॅमिना मेंटेन ठेवणं खूप गरजेचं असतं आणि स्टॅमिना मेंटेन ठेवण्यासाठी आहाराकडे लक्ष देणे हे खूप गरजेचे असते म्हणून आपण ट्रेकिंगच्या पूर्व तयारीमध्ये नि ट्रेकिंगला निघण्याच्या आधीच काही खाण्याच्या वस्तू आपण बरोबर घेतो जसे की मोड आलेले कडधान्य केळी ॲपल किंवा काही ड्रायफ्रुट्स प ड्रायफ्रुट्स पण घेतले तर ते आधी रात्रभर पाण्यात भिजवून मग ते बरोबर आपण घेत असतो आणि शिवाय जर पोळीभाजी पण आपण बरोबर घेत असतो म्हणजे जेणेकरून शरीराला त्याचं पूर्ण आहार मिळेल आणि आपल्याला ट्रेकिंग करताना काही थकवा जाणवणार नाही आणि शिवाय त्याच्याबरोबर पाण्याचं बऱ्यापैकी प्रमाण हे बरोबर घ्यावं लागतं कमीतकमी दोन ते तीन लिटर पाणी आपल्याला बरोबर घ्यायला हवे आणि आणि ट्रेकिंग करताना जास्त करून तेलकट पदार्थ आणि पॅक्ड फूड हे खाणे आम्ही टाळत असतो कारण त्या त्याने ॲसीडिटी वाढण्याची शक्यता असते आणि बाहेर ट्रेकिंग क कर करणे म्हणजे आपण शहरापासून दूर जातो आणि शहरापासून दूर गेल्यावर आपल्याला उघड्यावरसं अन्न जसे पाववडा किंवा जे तेलकट पदार्थ असतात ते खाण्याची वेळ येते पण जर घर ते आम्ही टाळतो कारण ते खाल्ल्याने ॲसिडिटीचं प्रमाण किंवा पोट बिघडण्याचं प्रमाण वाढू शकतं त्यामुळे जास्त करून पूरक आहाराकडे आपण लक्ष देतो हायकिंग किंवा ट्रेकिंग करत असताना जेणेकरून त्याचा आपल्याला आनंद घेता येईल धन्यवाद